एकदा मी घरी पांग्याची भाजी बनवली होती तर ते खूप छान झाली होती तर आईने मला विचारलं तू भाजी कशी केली तर मी आईला सांगितलं सर्वात पहिले वांगे चिरून घेतले त्यानंतर मी त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले आणि गॅस लावला गॅसवर गंज ठेवला त्या गंजामध्ये त्या गंजामध्ये एक तेल टाकलं त्यामध्ये जिरं टाकलं मोहरी टाकलं आणि कांदा कांदा टाकला त्यानंतर त्या मध्ये लसणाचा पेस्ट टाकला लसणाचा पेश्ट टाकल्यानंतर त्यामधी टमाटर टाकलं टमाटरला चांगलं लालसर येईपर्यंत शिजू हू द्यायचं नंतर त्या त्यामध्ये चटणी टाकायची हळद टाकायचं मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून त्याला थोडं शिजू द्यायचं त्यानंतर त्यामध्ये वांगी टाकायची वांगी टाकल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं शिजल्यानंतर त्यामध्ये सांबार टाकायचा